मी बजाज हेल्थ इंथुरन्सची पॉलिशी घेतली होती त्याच्यामध्ये आपल्या वयानुसार आपल्याला त्याचं वार्षिक ई एम आय बसतं जेवढे फॅमिली मेंबर त्यांच्या वयानुसार आपल्याला ते होतं आणि त्याच्यातले क्लेव क्लेम हे आपल्याला भरपूर उपयोगी येतात आणि याचं एक कॅशलेस पॉलिशीमध्ये आपल्याला हे भरपूर फायदा होतो त्याच्यामुळे आपल्याला कधीही एमर्जन्सी आली की आपल्याला पैशांची गरज भागत नाही आपल्या पॉलिसीचं नंबर व पॉलिसी कार्ड आपण दवाखान्यात दिल्यावर आपला ट्रीटमेंट लगेच चालू होते आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदेही होतात इमर्जन्सीमध्ये तर अति योग्य आहे आणि पॉलिसी म्हटलं तर आपल्याला कधीही काहीही कधी अडचण येत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे कधीही विमा पॉलिसी असणे गरजेचं असतं आपण मोठ्यापासून ते लहान मुलांपर्यंत विमा पॉलिसी काढता येते त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदाही होतो